मार्शल आर्ट्समुळे माझ्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस आले मी अभ्यासात खूप विक होतो माझे अभ्यासात मन नाही लागत होता जेव्हापासून मी मार्शल आट जॉईन केला जेव्हापासून मी हा स्पोर्ट जॉईन केला तेव्हापासून मला अभ्यासामध्ये माझं माझा मन लागायला लागला मी विचारात पडलो की अगोदर मला माझा मन नाही लागत होता अभ्यासात मग त्यांना आता माझा मन लागायला लागला ह्याच्या एकच कारण आहे की स्पोट मार्शल आर्ट मार्शल आर्ट मु मुळे मी अॅक्टुव माझी बॉडी अॅक्टुव झाली माझा जे माईंड आहे तो फ्रेश राहायला लागला तर त्यामुळे मला असं वाटते की माझ्या आरोग्यावरती आणि माझ्या जे मानसिक तेवरती खूप साऱ्या प्रमाणात प्र प्रमान पडला परिणाम झाला मार्शल आर्टमुळं